मी काल्पनिक लिहत नाही वास्तवाचं विश्लेषण करत राहतो मला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं कायम कौतुक वाटत आलं दीड दिवसाची शाळा शिकणारा एक लेखक साहित्य पटलावर उंच भरारी घेतो हे माझ्यासाठी एक ऊर्जादायी होतं आणि त्यांनी ज्या पद्धतीचं वास्तव मांडलं ते वास्तव खरंच इथल्या मूक समाजाला प्रकाशझोतात अणणारं होतं त्यामुळं अण्णाभाऊ साठे हे मला लेखक म्हणून खूप भावतात